राज्यात आवर्जून पहावीत अशी बरीच पर्यटन क्षेत्र आहेत सह्याद्रीने नटलेलं आपलं महाराष्ट्र राज्य आहे तर तुम्ही इथे अनेक किल्ले बघू शकता जंगलं बघू शकता अभयारण्य बघू शकता आता आपला रायगडचा किल्ला असू दे पन्हाळ्याचा किल्ला असू दे हे सगळे बघण्यासारखे आहेत त्याशिवाय लोणावळा हे हिल स्टेशन आहे किंवा महाबळेश्वर हे हिल स्टेशन आहे किंवा आपल्याकडे अजिंठा वेरोळच्या लेणी आहेत आपल्याकडे मुंबईची ला नाईट लाईफ आहे किंवा अजून वेगळे वेगळे डोंगर आहेत ते बघण्यासारखे आहेत नद्या बघण्यासारख्या आहेत आपल्याला एक सुंदर समुद्रकिनारा लाभला आहे अख्खा कोकण विभागात आपण फिरू शकतो त्या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आणि शहर जर जगायचं असेल तर पुणे मुंबई या ही सारखी शहरं सुद्धा आहेत अगदी विविधतेने नटलेला आपला महाराष्ट्र असल्यामुळे आनेक पर्यटन स्थळं आहेत जी फिरायला खूप मजा येते आणि अजून म्हणायचं झालं तर पूर्वेकडेही बरेच अभयारण्य चांदोलीचं असेल अभयारण्य तेही बघण्यासारखं आहे आणि प्रत्येक ठिकाणच्या भाषेचा लहेजा तिथली खाद्य संस्कृती अनुभवताना अगदी ते पर्यटन सफल ठरतं